उत्तम उपचारासाठी उत्तम डॉक्टरची आवश्यकता ही असतेच उच्च शिक्षक अस उच्च शिक्षित असलेले डॉक्टर हे सर्वोत्तम असतातच पण असे नाही की जे ज्यांचे शिक्षण उच्च झालेले नाही ते उत्तम नसतात काही प्रमाणात त्यांच्याकडे किरकोळ आजार घेऊन गेले तर नक्कीच आपले उपचार होते पण जे आजार सर्वात मोठे आहे त्यासाठी उच्चशिक्षित डॉक्टर हवेच त्यासाठी एखादी महिला जर गर्भवती असेल तर तिचं गर्भ तिची प्रेग्नन्सी करण्यासाठी ते शिक्षण घेतलेले डॉक्टर असणे गरजेचेच असते त्यासाठी त्यासाठी शिक्षण डॉक्टरांचे शिक्षण हे उच्च झालेलेच हवे नाही तर आई आणि मुलाचा दोन दोघांचाही जीव खतऱ्यात येऊ शकतो गावाकडे जास्त सुविधा नसल्यामुळे असे असे अपघात नेहमीच होत असतात त्यासाठी जवळपास सर्वच दावखान्यांमध्ये सर्वच दावखान्यांमध्ये स्वच्छता स्वच्छता पु पुरेसे बेड ऑक्सिजन्स औषधे आणि इतर उपकरणे असने गरजेचेच आहे हे सर्व उपकरणे असूनही जर एखाद्या व्यक्तीचा जीव ज गेलेला असेल तर ही त्या ही त्याची स्वतःची शक्ती असते की तो स्वतःहून कितीही सहन करण्याची शक्ती ठेवू शकतो डॉक्टर जमेल तेवढे प्रयत्न करतातच सलाईन ह्यांसारखे व वेगळे उपकरणे वें व्हेंटिलेटर ऑक्सिजन बेड त्या त्यानुसार आणि बाकी अनेक उपाय एक्स रे मशीन्स वगैरे हे सगळे असणे गरजेचेच असते